मराठी परंपरा साजरी करण्यासाठी किंवा त्यांचे सण साजरे करण्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीच्या शुभेच्छा म्हणा किंवा काही कार्यक्रम असेल तर त्यासाठी आपण शुद्ध स्वच्छ मराठीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा दिवाळीच्या हॅपी दिवाळी म्हणण्याऐवजी तुम्ही शुभ दीपावली असंही म्हणू शकता आपल्या गुढीपाडव्याच्या गुढीपाडव्याच्या सळ आपण नव वर्षाच्या नव वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा असंही म्हणू शकता आपली मराठी संस्कृती टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्टीच्या शुभेच्छा अथवा कुठल्याही काय म्हणतात त्याला साजेशन देण्यासाठी तुम्ही सरळ म मराठी भाषेमध्ये त्यांचं भाषांतर करून त्यांना शुभेच्छा देऊ शकता